सामान्यतः पाहिलं तर मराठी भाषिक सांस्कृतिक परंपरा साजरा करण्यासाठी सामान्यतः जे छोटे मोठे कार्यक्रम परंपरागत असतात त्या ठिकाणी जे जुनी मराठी लोकगीते आहेतं किंवा मग देवाचे गीते असतील अभंग असतील याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात आणि त्या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम असो किंवा मग एखादे नाटक असो किंवा एकपात्री हे असो रोल असो एखादा तो करून आपल्या भाषेचा वापर करत असतात आणि साधारणतः ग्रामीण भागामध्ये मराठी भाषिक मोठी प्रमाणात असल्यामुळे मराठीच भाषेचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि इतरही जे प्रथा परंपरा आहेत एखादा उत्सव असो गणेश उत्सव असो किंवा इतर कार्यक्रमामध्ये पण गायन वगैरेचा कार्यक्रम ठेवला जातो आणि मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर केला जातो